भांडी धुण्यासाठी पूर्वीपासून खूप सारे प्रयत्न केले गेले भांडी धुणे हे भांडी धुतानाच त्या धुणाऱ्या व्यक्तीलाच कळते की ती भांडी कशी धुवायची असतात पूर्वी भांडी धुताना राख वापरली जायची माती वापरली जायची ते करत असताना त्यातून खूप चांगलं भांडं घासता धुता येत होतं पुढे जाऊन शेराची पाने त्याच्यामध्ये राख घालून लिंबू त्याच्यामध्ये राख घालून अशी भांडी धुतली जातात ही भांडी धूत असताना तेलकट राहू नये डाग राहू नयेत करप राहू नये म्हणून गृहिणी ते भांडी घासून घासून घासून स्वच्छ करतात आणि दुसऱ्या दिवशी ती वापरासाठी ठेवतात परंतु मी भांडी घासण्यासाठी अजूनही माती राख साबणाचा चुरा या गोष्टी वापरते नारळाच्या केसरानं त्यामध्ये घासणीसारखा वापर करून जर भांडी घासली तर खूप चांगली भांडी स्वच्छ अशी निघतात जेवढं जास्त घर्षण होईल तेवढं भांडं स्वच्छ निघतं आता खूप सारे प्रयत्न केले जातात भांडे धुण्यासाठी की त्यामध्ये डिटर्जर पावडर आहेत निरमा पावडर वॉरशिंग पावडर अगदीच काय आता लिक्विडच्यासुद्धा बॉटल मिळतात विम साबण मिळतो तारेच्या घासणी मिळतात साध्या घासणी मिळतात परंतु नारळाच्या शेंडीपासून घासणी बनवल्यावर त्या नारळाच्या शेंडीला सर्व तेलकटपणा जातो आणि नारळाची शेंडी वापरणं हे तितकंसं फायदेशीर असतं जास्त पैसा जात नाही आणि सतत वापरासाठी नारळाची शेंडी सहज उपलब्ध होते थोडंसा निरमा पावडर राखेमध्ये घातलं आणि नारळाच्या शेंडीची घासणी वापरली की भांडी स्वच्छ होतात त्याला तेलकट राहत नाही मला वाटतं हा जुनाच व्यापार आणि व्यवहार मात्र अजूनही काही ठिकाणी चालू आहे आता किचनमध्ये भांडी धुण्यासाठी इतक्या प्रकारच्या व्हरायटीज आल्या आहेत की त्या घेता घेता आपल्याला नवीन प्रयोग करून कळतं कशानं काय होतं चांगले साबण असतात चांगल्या घासणी असतात त्या आणून आपण वापरू शकतो किचन स्वच्छ करता येतं तशी भांडी पण स्वच्छ करता येतात त्यासाठी तारेची घासणी खूप चांगली गॅसवर रबडी झाल्यानंतर ती खोडून काढायला दगडी किंवा तारेचीच घासणी चांगली नारळाची शेंदी तिथं जरा कमी पडते अशा वेळेला त्या तारेच्या घासणीनंच ते काही भाग घासून स्वच्छ करायची असतात मोठी मोठी भांडी घासताना मात्र तेल निरमा आणि राख लावून पाठीमागच्या बाजूनं थर दिला तर तितकीशी ती भांडी घाण होत नाहीत काळी होत नाहीत त्यातूनही झाली तर चिंच शेराची पानं लिंबू नारळाच्या शेंडीचा काथ्या हे वापरून आपण ती मोठी भांडी स्वच्छ करू शकतो म्हणजे मी तरी ती तशी स्वच्छ करते त्यातून कसलाच घाणेरडेपणा राहत नाही तेलकटपणा राहत नाही आणि चिकट डागाळलेल्या सुद्धा कुठल्याही प्रकारचा भाग तिथं शिल्लक राहत नाही मला असं वाटतं पारंपरिक भांडी धुवायची घासायची साधनंसुद्धा वापरून बघायला काय हरकत आहे अशा प्रकारे आपण आपली भांडी स्वच्छ करू शकतो आणि आपल्या भांड्यांचा तेलकटपणा घालवू शकतो राहता राहिला प्रश्नच काचेच्या भांड्यांचा काचेची भांडी घासताना मात्र मऊसर अशी घासणी आपण वापरतो किंवा ते हातानंसुद्धा नुसते आपण स्वच्छ करतो तेलकट भांडं काचेचं झाले असेल तर मात्र तिथं लिक्विड साबण किंवा डिटर्जंट पावडर ही वापरावीच लागते पूर्वी रिठा वापरायचे आता रिठा मिळत नाही त्यामुळं आपल्याला आधुनिक सगळ्या वस्तू वापरूनच भांडी स्वच्छ करावी लागतात आणि तशीच ती करावीत बदलत्या काळाला सामोरं जाताना स्मार्ट गृहिणी बनायचं असेल तर भांडीसुद्धा आपली स्मार्ट पाहिजेत पाहिजे तेव्हा घेऊन अन्न शिजवता आलं पाहिजे स्वच्छ कोरडी भांडी ठेवता आली पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे नवीन भांडी धुण्याच्या साहित्यांचा वापरसुद्धा केला पाहिजे